हॅलो मी सतीश बोलत आहे अलीबागमधून स्वीगी डिलिवरी बड डिलिवरीला फोन लागला आहे का हा तर मग ऐका ना सर आमचे इथे बड्डे पार्टी आहे त्यात माझे वीस ते तीस मित्र येणार आहेत तर तुम्हाला आम्हाला जेवणाची ऑर्डर द्यायची होती हा ठीक आहे सर त्यात वीस ते तीस जणांना पुरेल असं जेवण भेटेल का अच्छा अच्छा ओके ओके तर मग माझी ऑर्डर लिहून घेताय का हा त्याच्यामध्ये आहे चिकन बिर्याणी पाच किलो हा गुलाब जामून आहेत दोन किलो आणि तंदुरी रोटी आहे दोन दोन किलो हां त्याच्यामध्ये व्हेज पुलाव पण ॲड करा हां तो तीन किलो आणि शेवटला स्वीट म्हणून आम्हाला कोर्नॅटोची आयस्क्रीम भेटेल का कोर्नॅटोच ब्रँड पाहिजे हां

तर मी तुम्हाला तारीख सांगतो का पाच तारखेला मला तुम्ही ऑर्डर आणू शकता ना हां वेळ सकाळ संध्याकाळी आठ वाजता आहे हां

तर तुम्ही बुपे टाईप तिथे लावा आणि ऐका सगळं व्यवस्थित करा हां कारण आमचे इथं बरेच मोठे मोठे पाहुणे येणार आहेत तर ती व्यवस्थित ऑर्डर करा आणि तुमच्या इथे डिस्काऊंट आम्हाला भेटेल का डिस्काऊंट द्या सर ओके ओके थँक्यू पाच तारीख आठ वाजता संध्याकाळी